सोंड न पुसता हात धुणे म्हणजे आपण एखादी काम करत आहे समजा मी माझं काम करत आहे मी माझं कामामध्ये बिल मारत आहे बिल मारायचं काम सोडून मी जर दुसरंच काम मला म्हणजे माझ्या प्रोफेशनमध्ये असंच असते की आता मी बिल मारत असताना मला एखादी कस्टमरने आवाज दिला तर मला माझं काम टाकून त्या कस्टमरला अटेंड करावंच लागते म्हणून त्या या मनीचा असा अर्थ होतो की सोडणं पुसता हात धुणे दुसरं ह्या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं म्हणजे आता कधी कधी आपल्याला आई वडील वगैरे आपल्याला म्हणतात की हे काम नको करू हे काम नको करू तरी पण आपण ते काम करतो ऐकतो त्यांचं हो म्हणून देतो नंतर ते काम आपण करतोच